हॅलो मी ओला बुक केली होती मी सध्या वेस्टर्न एक्सप्रेस मेट्रो स्टेशनजवळ उभी आहे मला लवकरात लवकर फ्लाई एअरपोर्टला पोचायचं आहे तुम्ही किती वेळात येऊ शकता चालेल पण तुम्ही लवकर येऊ शकता का म्हणजे का लवकर येऊ शकतात कारण फ्लाईट माझं सगळं त्याच्या फॉर्मलिटीज आहेत टिकीट का टिकीटचं स द चेकिंग होणार आहे बॅगसाटी बॅग चेकिंग होणार त्यासोबत सगळ्या त्याच्यात दोन तास लागणार तुम्ही किती वेळेपर्यंत येऊ शकतात कारण इथे तुमचा फक्त वीस मिनटं दाखवत आहे पण ते कधीपासून तिथेच दाखवत आहे जर असं तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लवकर येऊ शकता का माझा पत्ता वेस्टर्न एक्सप्रेस मॅट्रो स्टेशनच्या एकदम एक्झॅक्ट खाली उभी आहे मी तिथून आ तिथून जायपर्यंत एक तास तरी लागेल तर तुम्ही किती वेळापर्यंत किती वेळापर्यंत येऊ शकतात तुम्हाला पत्ता कळाला का जर नसेल कळला तर मी परत एकदा सांगू की तुम्हाला मॅसेजमध्ये पाठवू उबरच्या तर या पत्त्यावर तुम्ही किती वाजेपर्यंत येऊ शकता जर तुम्हाला वेळ लागत असेल तर मी परत एकदा पत्ता तुम्हाला सांगते वेस्टर्न एक्सप्रेस मॅट्रो स्टेशन अंधेरी ईस्टच्या एकदम मॅट्रो स्टेशनच्या खालीच उभी आहे मी तुम्ही लवकरात लवकर या कारण माझ्या अजून ल फ्लाईटसुद्धा पकडायची आहे ती गेली तर खूपच अवघड होईल म्हणून ओके चालेल लवकर या हां थँक्यू